हो मी माझे फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर बरेचवेळा पोस्ट करत असतो कारण की मला माझे फोटोज आणि व्हिडिओज हे सोशल मीडियावर पोस्ट केल्याने खूप आनंद भेटतो माझं आयुष्य आपण सोशल मीडियावर जाहीरपणे सांग सांगतो यातच मला आनंद भेटतो कारण की आपलं आयुष्य म्हणजे आपण कुठं कुठल्या ठिकाणी जातो आपण तिथं फोटो काढतो मग ते आपण सोशल मीडियावर पोस्ट करतो त्यावेळी मग सोशल मीडियावरती आपले फॉलोअर्स किंवा मित्र मैत्रिणी आहे त्यांना कळतं की बाबा हा इथं इथं गेला आहे मग आपलं त्या पोस्टवर लाईक आपल्याला भेटतात आणि कधी कधी त्या पोस्ट आणि रील आपण जी टाकतो ते आपल्याच उपयोगाची होते कारण की आपले मित्र तेच आपले चांगले फोटो घेतात आणि नंतर आपल्याला स्टेटसवर आपल्या स्टेटसवर ठेवतात मग त्यातून मला खूप आनंद मिळतो मी ते सोशल मीडियावर फोटोज टाकवण्याचे कधी पण फायदा पण असतो आणि तोटा पण असतो पण आत्तापर्यंत मला फक्त फायदाच झालाय तोटा काय असा एवढा मला जाणवला नाही कारण की सोशल मीडियावर प्रत्येक माणसाचा अधिकार आहे पोस्ट करायचा पण मी पण माझे फोटो सोशल मिडियावर पोस्ट करतो आणि सोशल मीडियावर पोस्ट करतो म्हणजे कुठे व्हॉट्सअॅपवर स्टोरीला टाकतो फेसबुकला स्टोरीला टाकतो पोस्ट करतो आणि इन्स्टाग्राम हा सुद्धा स्टोरी आणि पोस्ट करतो